हां हां बोला ना हां व्यवस्था वगैरे खूप छान आहे पाण्याची व्यवस्था आहे नळ वगैरे आहे पाण्याची लहान मुलांसाठी व वेल एज्युकेटेड वगैरे टीचिंगचे सर मॅडम वगैरे खूप छान आहेत त्यांचं म्हणजे स्वभाव सुद्धा छान आहेएक लाय लायब्ररी वगैरे पण आहे लहान मुलांसाठी म्हणजे ते अभ्यास वगैरे घरी कोणी क करू नाही शकत तर लायब्ररीसुद्धा आहे आणखी जेवणाची व्यवस्था आहे ब फिज नाही का आमच्याकडे पंधरा हजार रुपये ज् आहे के जी वनची आणि गाडी त्यांना काही म्हणजे लागलं वगैरे सुद्धा आमच्याकडे क ती फॅसिलिटी सुद्धा आहे नाही त्याचा खर्च अलग तुम्हाला तीन हजार रुपये पे करावे लागेल आणि डान्स आणि डान्स वगैरे सुद्धा आहे आमच्या कॉला स्कूलमध्ये तर तुम्ही डान्स क्लासेससुद्धा लावू शकता हां ठीक आहे हां ॲडमिशन करायची आहे का ठीक आहे ठीक आहे हो हो